आम्ही ही घोराडी इथे यात्रा भरते के संत केदारजी महाराजाची तिथे जायच्या वेळेस खूप त्रास होते रोड खूप खराब आहे तिथला आणि रात्रीचीच खूप यात्रा भरते तिथे पहिले आम्ही गेल्याच्यानंतर पहिले झुल्यावर बसतो तिथे खूप मज्जा करतो आणि नंतर मग चिवडा वगैरे खातो आणि मग चिवडा खाऊन झालं की मग नंतर भांडे वगैरे घेतो मग खरेदी वगेरे करतो नंतर मग खूप इन्जॉय करतो मग सगळ्यात पै मंदिरातमध्ये जाऊन जाऊन येतो पूजा करून येतो खूप खूप इन्जॉय करतो ते यात्रा खूप वर्षातून एक वेळाच असते आणि मग